हां आता आपल्या मुलाचं लग्न जमलेलं आहे मग हां आता त्याचं लग्नाची तयारी करावं लागेल आपल्याला तर महिनाभरामध्ये लग्न आलेलं आहे तर आपल्याला कपड्याचा बस्ता कुठं स्वस्तमध्ये मिळेल आणि चांगले कपडे कुठे मिळतील त्याचं आपण थोडं हे करा पाहिजे तुझ्या डोक्यामध्ये काय आहे का कुठं घ्यावं कपडे हां सोलापूर महाग पडत आहे का

कर्नाटकामध्ये ते बाँंडरीला आहे ना सोलापूरच्या जवळ ते चडचन नावाचं गाव आहे ना मग च हां असंच मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतील हा हां हां हां हां ठीक आहे तिथं करूया मग आपल्याला स्वैपाकीचं स्वयंपाकासाठी आपल्याला गुत्त द्यावं लागेल का आपण मटेरियल पुरवून स्वैपाकी लावावा बिडकरला बिडकर कुठला आहे सोलापुरचा आहे ना सोलापुरचा आहे वाटतं

हो प ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे तो चांगला पण आहे आणि आपण आपल्याला संपूर्ण या विधिसाठी ब्राह्मण लागेल ब्राह्मणला कोणतं ब्राह्मण हे करायचं श्रीपाद जोश्री श्री हां ठीक आहे मग श्रीपाद जोशीला दक्षिणा वगैरे ठरवूया आणि मग वयस्कर माणूस आहे चांगला आहे आणि शास्त्रसंपन्न आहे तर ठीक आहे त्या त्याला त्यालाच आपण ठरवूया

हां पुन्हा पोरीबाळी जावाई यांचं पुन्हा कपडे अहेर वगैरे सगळं घ्यावं लागल करूया आणि हे जावई रूसल्यावर केल्यावर काय करायचं अंगठी मागितले हे मागितले तर जे आहे त्याच्यामध्ये गोड करून घ्या म्हणून कपडेलत्ते करून हे करून देऊ आपलं आता काय शक्य शक्य नाही आहे पुढे आमची ताकद वाढल्यानंतर बघूया म्हणायचं ओके थँक्यू